हा ओंकार आहे का तिथे त्याची मैत्रीण बोलते आहे मी हो द्या ना त्याच्याकडे हॅलो हा ऐक ना कसा आहेस मी पण मस्त तू संगमनेरला असतोस ना आत्ता हो हो हो बरं झालं ओळखलंस तू मला मला माझं ना तुझ्याकडे एक काम होतं ॲक्चुअली काय झालं आहे माझं आधार कार्ड हरवलं आहे आणि मला डुप्लिकेटसाठी अर्ज करायचा आहे पण मला इथे जवळ नोंदणी केंद्र कोठे आहे मला ते काहीच माहीत नाही आहे म्हणून मी तुला कॉल केला की तुला माहीत असेल याबद्दल काहीतरी हो संगमनेरमधलंच ना मी आत्ता संगमनेरमध्येच राहते पण आत्ता न्यू शिफ्ट झाली आहे त्याच्यामुळे मला नाही सांगता येत ना कुठे असेल काय म्हणून मी तुला कॉल केला तुला माहीत असेल मी संगमनेरमध्ये मालदाट रोडला राहते आधार नोंदणी केंद्र रे पोरा कुठं बोलला संगमनेर कॉलेज शेजारी अच्छा संगमनेर कॉलेज हां हां हां हां माहिती आहे माहिती आहे संगमनेर कॉलेज शेजारी आधार कार्डसाठी अर्ज करायचा आहे सो मग तिथे जाऊ मी नक्की होईल माझं काम अच्छा तुला माहिती आहे का काय डॉक्युमेंट्स लागता काय हो माझ्याकडे आधार नंबर आहे माझा तुझ्या ओळखीचे आहे का ते आधार केंद्रवाले ओ मग तू कॉल करून सांग ना त्यांना हो मी जाते तिथे पण तू कॉल करून सांग त्यांना एक तेवढीच हेल्प हो ठीक आहे ठीक आहे बाकी काय चाललं आहे तुझं अरे वा मस्त मला माहिती आहे आपले डॉक्युमेंट आपणच संभाळायचे असतात पण जा झाले न मी श इकडे शिफ्ट झाले आणि मला इथे रेंटवर राहायचं आहे म्हटल्यावर त्यांना आधार कार्ड द्यायचं आहे सो ते अर्जंटच लागतं आहे आता हरवलं ते हरवलं आपण परत तर शोधू नाही ना शकणार नको लेक्चर देऊ आता जाते मी तिथे तू तसा कॉल करून सांग त्यांना हो आधार नंबर आहे माझ्याकडं मग संगमनेर कॉलेज शेजारी जाते मी हो हो हो चालतं आहे घे काळजी हो हो थँक्यू थँक्यू हां